हॅलो म्हणजे आम्हाला ना म्हणजे आम्ही आमच्या जवळपासच्या पर्यटन स्थळाजवळ जायचं आहे तर आम्हाला म्हणजे चार किंवा सहा लोकांसाठी कार बुक करायची होती तर मिळेल का तर म्हणजे ती आम्हाला पाहिजे उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत ओके तर त्यांचे पैसे तुम्ही सांगून द्या

किती चारशे नाही नाही म्हणजे इथून तिथपर्यंत जायला चारशे थोडी नं लागतील तर म्हणजे तीनशे रुपयात बुक करून घ्या हां हां तीनशेच तीनशेत बरोबर होतात ना इकडून आणि तिकडून ओके बरोबर आहे बरं तीनशेच होऊन जातील आणि सकाळी आठ वाजेपर्यंत येऊन जा तुम्ही अशी म्हणजे चार किंवा सहा लोक बसतील अशे ओके ओके येऊन जा